हां नमस्कार हो हो अनिता हो हो आमचं दुकान आहे खूप मोठं शो रूम आहे आणि खूप साऱ्या व्हरायटीज चा चांगले विविध प्रकारचे भांडे आहेत आणि एकदम वाजवी दरात आहेत तुम्हाला पाहिजे त्या त्या प्रकारचे भांडे आहेत सर्व प्रकारचे आहेत हो तुम्हाला आता कुठल्या धातूमध्ये पाहिजे ॲल्युमिनियम स्टील पितळ चालेल तसं आमच्याकडे हो हो वाट्या घेत वाट्या घेतल्या तर हा तर वाट्या घेतल्या तर दोनशे रुपये डझन आहेत त्या पण स्टीलच्या आहेत आणि साइज पण खूप छान आहे त्यांची मोठी साइज आहे डी डिश आहेत त्या पण आहेत दोनशे रुपये डझन डिजाइन आहेत आणि व्यवस्थित डिशमध्ये पोहे नाश्त्यांची डिश आहेत भाज्या आपलं जेवणाला ज्या लागतात त्या छोट्या डिश आहेत भाजी वगैरे वाढण्यासाठी आणि ते आपलं अल्पोपाहार करण्यासाठी पण आहेत त्या घेऊन जा परत कुकर आहेत स्टीलमध्ये आणि जास्त करून आता स्टीलचे कुकर चालू आहेत त्याच्यामध्ये एक तीन लिटरचा आहे पूर्ण सेटच घेऊन जा तुम्हाला एकदम वाजवी दरात मी तो लावून देईन इतर कुठेही तुम्हाला हो पाच लि पाच लिटरचा पण आहे नऊ लिटरचा ही आहे पूर्ण सेटच आहे तो तीन लिटर हां नऊ लिटरपासून हो आहे तुम्हाला जर ड नेहमीच्या रुटीनला घेण्याचं असेल तर पितळेच्या भांड्यामध्ये जेवण केलं ना ते अतिशय चांगलं आहे असं सांगतात भाजी वगैरेसाठी पितळेची कढई घ्या कढई तीन प्रकाराच्या घ्या की एक थोडी छोटी त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि एक हो आणि प पातेलं पण चहा पण नेहमी म्हणजे रोज आपण करू शकू पितळेच्या भांड्यातुन प्याला तर अधिक चांगला आहे अल्युमिनियमपेक्षा पितळेचे मी तुम्हाला भा फक्त पातेलं काढून देते भाजीसाठी घेते एक एक अर्धा लिटरचं एक लिटरचं आणि तीन लिटरचं पातेलं त्यामध्ये आपण भाजी हो चहा भांडे ना आहेत ना ते पण आहेत छोटे मोठे हो त्यांना खाली पितळीचं बुंद असतं आणि आतून स्टीलचं असतं खूप छान दिसतात आणि जास्त दिवस पण टिकतात अन दिसायला पण छान दिसतात हो मिळेल ना परत तुम्हाला आता स्वयंपाकासाठी उलथणे भाजीचा मोठा चमचा छोटा चमचा झारा तळण वगैरे काढण्यासाठी चिमटा ते पण आहे ते पण चांगल्या कॉलीटीचं घेतलं तर कमीत कमी चाळीस रुपयाला आहेत चाळीस रुपयाला उलथणी चाळीस रुपयाला चमचा आहे आणि ते झारे वगैरे पण चाळीस म्हणजे एकदम दडस आणि एकदम कॉलीटीचे आहेत की त्यांना तडे जाणार नाहीत किंवा खराब देखील होणार नाही हो परत ताटं आहेत ताटं पण छान आहेत डिझाईन मस्त रवी आहे आपण ताक वगैरे हे करण्यासाठी हां ते रवी आहे हो तवा आहे ना चपातींसाठी छान ॲल्युमिनियनचा तवा आहे आणि डोश्यांसाठी निर्लेपचा तवा आहे आणि भाकरी करायच्या असतील तर लोखंडी तव्यावरच करायच्या लोखंडी पण आहे आपल्याकडे हा लोखंड हा तर लोखंडी आहे दोनशे रुपयाचा ॲल्युमिनियम आहे साडेतीनशे पर्यंत आहे चांगला एकदम जाड आहे आणि निर्लेपचा तुम्हाला तीनशे पर्यंत भेटेल डोश्यांसाठी स्पेशलीस्ट इडलीचं भांडं तीनशे साडेतीनशे पर्यंत भेटेल फक्त इडलीसाठी घ्यायचं असेल तर ते तीनशे साडेतीनशे पर्यंत भेटेल आणि काही एक भांडं आहे त्याच्यामध्ये तुम्ही इडली पण बनवू शकतात खमंग ही बनवू शकतात आणि हे आपण म्हणतो ना कोथिंबिरीच्या वडे वड्या वगैरे तेसुद्धा तुम्ही करू शकतात ते आहे चारशे साडे चारशे रुपयाचं परत आता पोरांना नाश्त्यासाठी आप्पे वगैरे बनवायचे असतात आपल्याला तर ते आप्प्यांचं भांडं बी आहे ते आहे छोटं आहे दीडशे रुपयाचं सात आ सात आप्यांचं आणि अकरा आप्यांचं आहे अडीचशे रुपयांचं हो छान आहे ते पण

हो चांगले आहेत आणि एकदम तुम्हाला वाजवी दरात भेटतील तुम्हाला मी काही जास्त घेणार नाही तुमच्याकडून या तुम्ही संध्याकाळी या आपलं दुकानाचा टाईमिंग आहे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आहे या तुम्ही कधीही या हो सकाळी हो हो हो मीच असेल डबे पण आहेत चहा साखरचे डबे आहेत डबे परत आपण तांदूळ वगैरे किराणा भरण्यासाठी हो हो आणि चांगल्या कॉलिटीचे ॲल्युमिनियम आहे ते असं ते खराब होणार स्टीलचे पण आहेत तुम्हाला स्टीलचे घ्यायचे असतील तर स्टीलचे घ्या ॲल्युमिनियमचे घ्यायचे असतील ॲल्युमिनियमचे घ्या दोघंही कॉलिटी छान आहेत हो हो ते पण आहेत ते पण आहेत हो ते पण आहेत आणि परत मिक्सर वगैरे लागलं मिक्सर आहे हो मिक्सर पण आहे मिक्सर सतराशेपासून स्टार्ट आहे सतराशे ते पाच हजार पर्यंत येईल चांगल्यातलं चांगलं मिक्सर

चला तर मग हो कॉल